आमच्या भागात सरकारी आणि खाजगी असे बरेच रुग्णालयं आहेत आणि खरंचंच सहज पोचता येण्याच्या अंतरावरती आहेत दोन्हींचाही लाभ आपल्या मना इच्छेप्रमाणे आपण घेऊ शकतो खाजगी रूग्णालयं जी आहेत ती मल्टीस्पेशालिटी असल्यामुळे तिथे एकदा तुम्ही गेल्यानंतर तुमचं जे काही तक्रारी असतील त्याची संपूर्ण शहानिशा केली जाते म्हणजे कुठलेही रक्तचाचणी असो सोनोग्राफी असो जे काही असेल ते तिथल्या तिथे होतं आपल्याला कुठेच बाहेर परत पडावं लागत नाही आणि डायग्नोसिसही होतं वेगवेगळे डॉक्टर्सही असतात आणि तातडीनं आपले उपचार चालू होतात त्याचबरोबर सरकारी रुग्णालयं जी आहेत तिथे तिथेही आपण पोहोचू शकतो तिथेही आपण जातो पण बऱ्याचदा असं होतं तिथे बऱ्याचदा एक्सरे मशीन सोनोग्राफी मशीन आहेत पण ते बऱ्याचदा चालू नसतात मग रुग्णांना सांगितलं जातं की हा रिपोर्ट तुम्ही घेऊन या मग तुमच्यावर ट्रीटमेंट त्यामुळे तिथे वेळ जातो निदान रुग्णालयांमध्ये तरी कोणताही मशीन जे तुमच्याकडे आहे ते चालत नाही आहे अशी अवस्था असू नये असं वाटतं कारण तिथे खूप इमर्जन्सी बेसिसवर लोक जात असतात आणि त्यामुळे ही एक म्हणजे अशी व्यवस्था व्हावी असं खूप वाटतं प्रत्येकालाच सरकारी रुग्णालयात जाणाऱ्या लोकांना खाजगी रुग्णालयात जाणं प्रत्येकवेळी शक्य होणार आहे असं नसतं त्यामुळे ह्या सोयीसुविधा जर का सरकारी रुग्णालयात झाल्या तर त्याचा आनंदच आहे आणि त्याचा फायदा खरंचंच ज्यांच्यासाठी ती रुग्णालयं आहेत त्यांना होऊ शकतो बाकी सगळे लोकं आपापल्या इच्छेनुसार खाजगी रुग्णालयात उपचार घेतातच आणि त्यांचं सगळं चालतंच त्यामुळे तो काहीच मुद्दा नाही आहे